नव्याने जन्मलेल्या मुलांची काळजी अगदी बारकाईने घ्यावी लागते याचं कारण म्हणजे हवेमध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू असतात बॅक्टेरिया असतात ते मुला मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी घातक असतात किंवा एखाद्या बॅक्टेरियाची त्यांना लागण लवकर होऊ शकते आणि लहान वयात काही किटाणूंची किंवा बॅक्टेरियांची लागण झाली तर त्यांना त्यांच्या आरोग्याचा त्रास होतो किंवा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे लहान मुलांची काळजी अगदी बारकाईने घेतलेली महत्त्वाची असते तसंच त्यांना सारखं सारखं बाहेरून आल्यावर हात लावू नये मुलांना जर का तुम्हाला हातात घ्यायचं असेल तर कृपया तुम्ही आधी स्वच्छ हात पाय धुऊन ते पण डेटॉलने धुऊन स्वच्छ होऊन मगच मुलाला हातात घेतलं पाहिजे किंवा त्यांच्या शरीराला स्पर्श केला पाहिजे असे केल्यामुळे मुलांची आरोग्य स्थिती चांगली राहील तसंच त्यांना त्यांच्या हातात काही पण खायला देऊ नाही कारण की त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करता त्यांच्या पोटाची पचवण्याची शक्ती कमी असते त्यामुळे त्यांना पाणी आणि साजूक शिजवलेली खिचडी किंवा वरणाचं पाणी किंवा भाताची पेज असे पातळ पदार्थ देत असतात त्यामुळे त्यांना शक्तीही भेटेल व त्यांनी जे अन्न ग्रहण केलं आहे ते त्यांचं पोट किंवा उदर चांगल्या प्रकारे पचवू शकेल पचवलेलं अन्न त्यामुळे त्यांची शक्तीही ऊर्जाही वाढेल जर का अन्न नीट पचलंच नाही तर त्यांना त्याचाच त्रास होईल त्यामुळे त्यांच्या आहाराच्या बाबतीत विशेष काळजी घेणं अनिवार्य आहे पहिल्या वर्षी तरी त्यांना पहिले सहा महिने आईचं दूधच देत असतात काहीं तर वर्षभर पण दूध देतात ते तर अतिउत्तम आहे पहिले सहा महिने आईचं दूध हे बाळाच्या आहाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे त्या दुधातून त्यांना आवश्यक ते प्रोटीन्स मिनरल्स भेटत असतात आणि ते त्यांना अत्यंत महत्त्वाचे असतात तसेच लहान मुलांना सकाळी उठल्या उठल्या कोवळ्या उन्हाच्यामध्ये बसवले पाहिजे त्यामुळे त्यांना व्हिटॅमिन डी हे भेटू शकेल आणि ते त्यांच्या हाडांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते त्यामुळे मुलांना पोलिओसारखा आजार होत नाही अशा प्रकारे त्यांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे तसंच बाळाच्या दर महिन्याच्या लसी देणं पण महत्त्वाचं आहे बाळ झाल्यावर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दर महिन्याला त्यांना एक आवश्यक ती लस द्यावी लागत असते त्यामुळे दर महिन्याला नियमितपणे त्यांना दवाखान्यात नेणे लस देऊन आणणे त्यांची काळजी घेणे हे पण महत्त्वाचं आहे अशा प्रकारे जर का तुम्ही नवीन जन्मलेल्या मुलांची काळजी घेतली तर तुमचं बाळ किती आनंदी आणि किती छान प्रकारे खेळत असेल ते बघू शकता तसेच लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे पण महत्त्वाचे आहे आजकाल मुलांना जेवण भरवण्यासाठी त्यांचे पालक हातात पटकन मोबाईल देऊन देत आहे किंवा मुले रडायला लागली की पण मोबाईल देत आहे त्यामुळे ते जेवण करतील असा त्यांचा विचार आहे पण लहान मुलांना मोबाईलच्या किरणांपासून दूर ठेवणे पण महत्त्वाचे आहे त्यांच्यासाठी ते किरणं चांगले नसतात किंवा त्यांची त्यांना त्यांची सवय लागली तर त्यांच्या डोळ्यांनासुद्धा त्रास होऊ शकतो त्यामुळे त्यांना जेवू घालताना किंवा त्यांच्यासोबत खेळताना मोबाईलचा कमीत कमीत वापर करा त्यांच्यासाठी तुम्ही नवीन नवीन प्रकारचे खेळं आणून देऊ शकतात त्यांना खेळायला किंवा तुम्ही त्यांना बाहेर बागेमध्ये फिरायला नेऊ शकता असं केल्यामुळे तुमचं बाळ आनंदाने इकडे तिकडे बघू शकेल खेळू शकेल तुम्ही त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी सांगू शकता त्यांच्यासाठी गाणे म्हणू शकता अशा प्रकारे तुम्ही त्यांना आनंद देऊ शकतात तसेच काळजी पण घेऊ शकतात